राज्यातील राज्यसरकार शिक्षण आरोग्य अर्थव्यवस्था ह्या सर्वांकडे प्र समान समान बघते शिक्षणाकडे जास्त कल असतो आरोग्याकडे करल असतो आणि अर्थव्यवस्था पण हे अर्थव्यवस्था राज्यातील जे पण आहे जे ह्या सर्वाचा तोडगा हा अर्थव्यवस्था सोडवते अर्थव्यवस्था जसं की आपण कोणतेही टॅक्स भरतो आपण एखादी वस्तू आयात निर्यात करतो म्हणजे जसे राज्य राज्यसरकार आयात निर्यात करते त्याच्यावरतून होणारा प्रॉफिट ह्याच्यावरती अर्थव्यवस्था अवलंबून आहे आणि अर्थव्यवस्थेनेवरतीच शिक्षण आणि आरोग्य सेवा अवलंबून आहे जसे की गवर्मेंटच्या पण काही खूप काही शाळा आहेत गवर्मेंटचे आरोग्य व्यवस्था आहे जसे आताच्या आपल्या प्रत्येक ठिकाणी गवर्मेंटचं एक छोटासा दवाखाना हा असतोच असतो तसं त्यामुळे किंवा गवर्मेंटची एक शाळा ही प्रत्येक म्हणजे एका प्रत्येक ठिकाणी एक एक शाळा गवर्मेंटची शाळा गवर्मेंटचे दवाखाने असता ज्या ज्या हे हे असण्याचे कारण की जे गरीब मुलं आहेत की की ज्यांना शिक्षणाची खरंच आवड आहे ज्यां ज्यांना काही प्रॉब्लेम्स होता काही क प्रॉब्लेम्समुळे ते प्रायव्हेट शाळेचे फीज भरू शकत नाही वगैरे तर त्यांच्यासाठी सरकारने ही गवर्मेंट शाळा दिलेल्या आहे आणि आत्ताच्या प्रायव्हेट शाळेमध्येही सरकारने खूप काही सुविधा राबवल्या जसं की लहान मुलांना पुस्तकं वह्या देणं शाळेचे गणवेश काही काही शाळेंमध्ये फ्री बसतात प्रायव्हेट शाळा असूनही फ्री असतात आत्ताच लहान मुलांना डबाही दिला जातो प्लस आरोग्य सेवा जसं की गवर्मेंटचे खूप काही डॉक्टर्स असतात जे खूप काही म्हणजे जे प्रायव्हेट्समध्ये उपकरणं अव्हेलेबल नसतात ती आता गवर्मेंटच्या ठिकाणी अवलं प गवर्मेंटच्या हॉस्पिटल्समध्ये ते अव उपकरणं अव अवलंबून म्हणजे असं उपलब्ध असता पण ह्याचा सर्वांचा इम्पॅक्ट हा अर्थव्यवस्थामुळेच सॉल्व होतो कारण जे पण आपण आयातनिर्यात होते जे पण आपल्याकडे मटेरिअल्स बनतं जे आपण सरकारला देतो सरकारकडून त्याचा दुसऱ्या देशांमधे आर्या आयातनिर्यात होतो त्याच्यावरून येणारा प्रॉफिटवरती किंवा आपल्या आपण जे पण टॅक्स भरतो त्या टॅक्सवरच्या जोरावरती सरकार हे अर्थव्यवस्थेचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करते आणि त्यामुळे आपण प्रत्येकानी जे पण जे पण कॅपेबल आहे ज्यांचे ज्यांना टॅक्स बसला जातो गवर्मेंटचा त्यांनी टॅक्स पे करणं गरजेचं आहे कारण ह्या टॅक्स पे केल्यामुळं सरकारला खूप काही गोष्टी सॉल्व करायला मदत होऊ शकते प्लस खूप काहींचे शिक्षण आरोग्य ह्या गोष्टीमुळे सुधारू शकतं त्यामुळे टॅक्स भरणं हे गरजेचं कु कु कुठच्याही गोष्टीवर आपण जेवताना किंवा जेवायला जातोय हॉटेल्समध्ये किंवा कुठच्याही गोष्टीवरती आपल्याला हा टॅक्स बसला जातो तर तो टॅक्स पे करणं हे प्रत्येक नागरिकाचं कार्य आहे कारण त्याच गोष्टीमुळे आपला आपण देशाची मदत केली जाते इन्डायरेक्टली त्याच्यामुळं टॅक्स पे करणं हे गरजेचं आहे आणि जसं आपल्याला जमेल तसेच शिक्षण व्यवस्थेवरती सुधाही आपण गव्हर्मेंटला हेल्प करू शकतो त ती केली पाहिजे थँक यू